मी जवळपास म्हटलं तर मी पुण्याला राहते पण कोल्हापूर तसं मला जवळ आहे पुण्यापासून जायला आणि मी कोल्हापूरला जायची संधी कधीच सोडत नाही कारण कोल्हापूर हे माझं आवडतं गाव आहे आवडत्या गावांपैकी एक आवडतं गाव आहे कारण कोल्हापूरमध्ये माझं सगळं शालेय शिक्षण पूर्ण झालं आहे आणि ते जे महत्त्वाचे शाळेतले दिवस होते ते अशा गावात झालेले आहेत की त्या गावाविषयीचं माझं आकर्षण जास्त वाढलेलं आहे असतं आणि तिथं मेन म्हणजे आता कळाय लागल्यानंतर अंबाबई रंकाळा कोल्हापूरच्या जवळ पन्हाळा ज्योतिबा स् ही इतर गावं जवळपासची खेडी गावं तिथं गुराळाला जाणं ह्या गोष्टी खूप करता येत होत्या शाळेत असताना पण आणि अजून सुद्धा मला त्या ठिकाणी जाऊन आनंद घ्यायचा खूप आवडतं आणि त ते मी प्रयत्न करतच राहते कारण माझं आवडतं गाव आहे त्यातलं एक कोल्हापूर पण आहे तसंच दुसरं गाव म्हटलं तर माझं रत्नागिरी हे गाव आहे कारण रत्नागिरीमध्ये माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि रत्नागिरीत तर खूप का आवडतं कारण तिथला निसर्ग निसर्गात बरोबरच तिथं जवळपास पावस गणपतीपुळं ही गावं पण म्हणजे छोटी असली तरी जायला मला खूप आवडतं आणि तिथंही मी नेहमी जायचा प्रयत्न करते कारण मला रत्नागिरी खूप आवडतं कारण कॉलेज झालं आहे तिथं मित्र मैत्रिणी आहेत तिथं नातेवाईक आहेत कुठलीही संधी आली तिथं जायची की मी सोडत नाही तसंच गुहागरला सुद्धा कोकणातला कोकण आधी मुळात आवडतंच कोकणातलं गुहागर हे ठिकाण पण मला खूप आवडतं तिथं तर एक तर आमचं कुलदैवत आहे लग्न झाल्यानंतर तिथं गेले मी पहिल्यांदा पण ते पण मला छोटंसं गाव आहे तिथं बीच आहे त्यामुळं तिथंही जायला मला खूप आवडतं आणि खूप वेळा जा दर वर्षातून एकदा तरी मी तिकडं जातच असते आणि जे कोण आले त्यांना सुद्धा घेऊन जाण्यात तिथं मजा करण्यात फिरण्यात आनंद होतो म्हणून आम घरातल्या सगळ्यांबरोबर ट्रीप म्हणून पण कोल्हापूरला आणि रत्नागिरीला तर आम्ही कायमच जात असतो आणि पुढं सुद्धा कायमच जाणार आहे